माझ्याकडे केव्हाही कोणत्याही संघामध्ये किंवा मिटिंगमध्ये गेली की लेखी काम करण्याचं माझ्याकडे देतात मग मी ते लेखी काम उत्तमपणे लिहिते आणि सांभाळण्याकरता वेगवेगळं लेखी काम वेगवेगळ्या पिशवीमध्ये ठेवून देते आणि मला तो लिहिण्याचा खूप छंदच आहे परंतु माझ्या घरीच मला अशी योग्य जागा आहे की मी निवांत असले की त्यावेळेस मग टेलीफोन नंबर लिहिणार मोबाइल नंबर टेलीफोन नंबर लिहिणार बाकीच्या काही गोष्टी लिहिणार लहान नातवांच्या कविता लिहिणार आणि त्या वाचणार पाठ करणार आणि माझा घरच्यासारखी दुसरी कोणतीच जागा मला छान वाटत नाही तिथे खूप मी आनंदाने लिहित बसते टी पॉट घेते आणि त्यावर लेखन लिहून ठेवते आणि सांभाळते सुद्धा ते कागदपत्र मी प्रत्येक कागद पत्र जे मी लिहिले त्याची एक एक पिशवी वेगळी वेगळी करते आणि वेगळी वेगळ्या हँगरला मी ते टांगून ठेवते आणि घरीच टांगून ठेवते आणि रिकामी बसली किंवा कुठे गेली तरी मी दोन पेन एक वही स्वतःसोबत ठेवून देते आणि मला जे काही महत्त्वाचं वाटलं ते मी त्या वहीमध्ये लिहिते आणि घरी आल्यानंतर त्याचं वाचन करते आणि घरी आल्यानंतर वाचन केल्यानंतर माझा ज्ञानामध्ये त्या लिहिण्यापासून खूप मोठी भर पडते आणि मी लिहित असली की माझे नातू सुद्धा ते लिहित बसतात आई तू काय लिहून राहिली ते बघतात आणि माझं पाहून ते सुद्धा लिहितात आणि मला त्या गोष्टीचा आनंद होते कि या वयात सुद्धा मला लिहायची आवड आहे आणि मी ते सांभाळू शकते माझं पासष्ट वर्षाच वय आहे तरी मी ते सांभाळून राहिली अजूनपर्यंत बरेचसे व्यवहार सांभाळून राहिली आणि मला त्यामध्ये खूप आनंद वाटतो आणि म्हणून मी घरचा जागीच ते सोयीचं सोयीस्कर मी लिहू शकते